साहेब आम्ही सोयाबीन पिकाचा विमा उतरला होता प आमच्या या सोयाबीन पिकामध्ये प्रचंड प्रमाणात पाणी साचलं आहे मोठ्या प्रमाणात पाऊस झालेला आहे आणि पाऊस झाल्यामुळं पिकाचं नव्याण्णव टक्के आमचं नुकसान झालेलं आहे आणि प्रत्यक्ष आपण त्या स्थळाची पाहणी करावी आमच्या सोयाबीन पिकाची पाहणी करावी आणिआम्हाला आम्ही आपल्या आमच्या पिकाचा उतरवलेला विमा तो पूर्ण विमा आम्हाला मिळावा याच्यासाठी तुम्हाला आमचा आमच्या शेताचा सातबारा आम्ही पीक विमा उतरवलेली तुम्हाला पावती या ठिकाणी दाखल करत आहोत आणि फोटो पण पिकाची दाखल करत आहो